हलव् नमस्कार सर सर मी सचिन बेंडे बोलतो सर मी प्रायवेट इलेक्ट्रिशियन आहे माझ्याकडे लायसन आहे हां लायसन ओल्डर आहे मी मला थोडंसं लोन पाहिजे होतं सर म्हणजे पण त्यासाठी काय काय लागू शकतं

इलेक्ट्रिक बिल सर स्वत च्या नावानं लागेल का अच्छा अच्छा आणि हे आणून सर म्हणजे वैयक्तिक द्यायचं की बँकेत आणून द्यायचं तर मग ते स्पेशली काही टायमिंग वगैरे त्याचा अच्छा अच्छा सर पण इलेक्ट्रिशियनसाठी मिळून जातं ना लोन अच्छा अच्छा अच्छा मग काही सर याचा कालावधी वगैरे काही असा माहीत पडेल का किती मग हे राहील म्हणजे पैसे कसे द्यायचे वगैरे काही बापा अच्छा म्हणजे लोनच्या अमाऊंटवर डिपेंड तसं राहील जे हो मला इलेक्ट्रिकचं सामान वगैरे पर्चेसिंग करायचं होतं आणि दुकान म्हणून दाखवून दुकानच घ्यायचं आहे आणि त्याच्यातच म्हणजे स्टोअर करायसाठी सामान वगैरे अशा गोष्टी ठेवायच्या आहेत त्या सर्व रिपेरिंगच्या ज्या समजा अवेलेबल राहतात थोडंफार चिल्लर सामान इलेक्ट्रिकचे स्विचेस वगैरे सगळं मी उद्या भेटतो सर मग तुम्हाला ओके ओके सर ठीक